महाराष्ट्रामध्ये शेगाव मुंबई लोणावळा खंडाळा आणि त्याच्यानंतर नागपूर नाशिक असे खूप सारे ठिकाणं आहे जे आवडते आहे आणि भेट देण्याच्या क च्या हिशे हिशोबावर असल्यामुळे ते चांगले असल्यामुळे तिथे देण्यात येते आणि ह्या ठिकाणी जर म्हटलं तर अलीबाग झालं हे थंड हवेचं ठिकाण आहे नाशिक इथे देवस्थान आहे मुंबईमध्ये पण मुंबादेवीचं स्टेअस्थान आहे त्याच्यानंतर शेगावमध्ये पण देवस्थान आहे आणि आनंदसागर आहे तर असे खूप सारे महाराष्ट्रामध्ये ठिकाण असल्यामुळे सगळ्यात जास्त जे सुप्रसिद्ध ठिकाण आहे हेच आहे मुंबई लोणावळा खंडाळा